हॅलो सर तुम्ही कॅप एजन्सीवरून बोलत आहा माझे नाव शीतल टेंभूर्ने आहे मी कॅप बुक केली होती नागपर र्ले स्टेशन जायला उद्या सकाळची कॅप आहे माझी सात वाजताची तर तुम्ही मला चेक करून सांगा की वेळेवर येणार ना कॅप आम्ही पाच सहा जणं आहो सर किती वाजतापर्यंत येणार कॅप मला वेळेवर जायचं आहे रेल्वे स्टेशनवर तर वेळेवर येणार नक्की सर कॅप ठीक आहे सर